भारत सध्या बऱ्याच समस्यांना सामोरे जात आहे जसे की वातावरणात प्रामुख्याने होणारा बदल आज उन्हाळ्यात पाऊस पडतोय हिवाळ्यामध्ये उष्ण व्हायला लागलाय गरम वाटायला लागलाय तर हवामानामध्ये हा जो बदल आहे या बदलाची कारण भरपूर सांगता येतील पण खऱ्या अर्थाने या सर्वस्वी परिस्थितीला मनुष्य जबाबदार आहे यापासून आपल्याला नाकरता येणार नाही आज नद्या दुथडी भरून वाहतात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होते काही वेळा पिण्याची पाण्याचीची दुर्भक्षसुद्धा जाणंवते कारण बऱ्याचश्या माता भगिनींना पिण्याच्या पाण्या्साठी कितीतरी किलोमीटर लांब जावं लागतं ठीक आहे की आज परिस्थिती बदलतेय पण तरीसुद्धा ही जी निसर्गामध्ये जी असंतुलन आहे असमतोल आहे यामध्येे बऱ्याच अशा घटकांचा समावेश केला जाऊ शकतो जसं की पर्जन्यमान त्याचबरोबर समुद्राचे पाण्याची पातळी आपण म्हणतो की आपल्याला जे पाऊस मिळतो पिण्यासाठी पाऊस जरी शंभर टक्के होत असला तरी त्यापैकी फक्त तीन टक्के पाणी पिण्यायोग्य असतं म्हणजे सत्त्याण्णव टक्के पाणी समुद्रात जातं तर सत्त्याण्णव टक्के पाण्याचा वापर जर आपण आपल्या वैयक्तिक स्तरावर चांगल्या पद्धतीने केला तर मला वाटतं की ते पाणी आपल्या पिण्यायोग्य तच होऊ शकत शेती योग्य वापरासाठी राहू शकतं त्याचबरोबर आज मातीसुद्धा शेतकऱ्या बंधुना असं वारंवार सांगितलं जातं की शेतकऱ्याने माती जी वालमी नावाची संस्था आहे महाराष्ट्रामध्ये वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इंस्टिट्यूट ज्यामध्ये मातीचं परीक्षण करावं पाण्याचं परीक्षण करावं त्यामुळे प्रामुख्याने किती जमीन कोणत्या पिकासाठी योग्य आहे हे ते शेतकऱ्याला समजेल आणि त्या पाण्यामध्ये एक क्षारतेच प्रमाण किती आहे हे सुद्धा त्या शेतकऱ्याला समजेल आणि त्यानुसार शेतकरी आपल्या शेतामध्ये कोणतं पीक प्रामुख्याने घेऊ शकतो की ज्यामुळे त्याचं उत्पन्न वाढेल तर यासाठी त्याचा फायदा होईल